वाङ्मय म्हणजे स समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं जे समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना प्रसंग एखादं वाक्य एखादी वस्तू ह्यावरून आपल्याला कथांची पात्रं कथांची निर्मिती होत असते कथांची किंवा कादंबऱ्यांची आता त्याच्यामध्ये पात्रं असतात आणि ही पात्रं जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा समाजामध्ये आपल्याला जे काही घडलेलं असतं आपल्या आयु आत्तापर्यंत जीवनामध्ये जे जे लोकं भेटलेली असतात त्यांच्या निरीक्षणाने त्यांच्या अनुभवातून ही पात्रं विकसित केली जातात म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेला एकच पात्र एकाच गोष्टीला धरून आपण चालत नाही पण लेखक हा त्याच्या कल्पनेच्या पंखांवरून विहार करत असतो लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे तो त्याची पात्रं ही समाजातील काही घटना आणि त्याचे स्वतःच्या कल्पनेची भरारी यामधून तो त्याची पात्रं विकसित करत असतो जसं म्हणतात की कान आणि डोळे उघडे ठेऊन तुम्ही जर जगाकडे बघितलं तर तुम्हाला वैविध्याचा अनुभव येतो आणि वैविध्य हे तर पुरेपूर सगळीकडे भरलेलं आपल्याला दिसतं कुठल्या प्रसंगातून कुठल्या व्यक्तीमधून कोणत्या शब्दांवरून काही आपल्याला कथा सुचेल किंवा त्यातली पात्रांची मांडणी करता येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनुभव आणि थोडी कल्पना कल्पनेचा विस्तार यामधून पात्र निर्माण कर पात्रांची विकसितता होत असते समाजाविषयी तर असतंच समाजाचे काही प्रश्न असतात भेडसावणारे प्रश्न असतात आणि साहित्यिकांचं कामच हे असतं की त्यांनी त्या प्रश्नाना उत्तर द्यावी असं वाटत असतं पण ते तसं दिले जातातच असं नाही काही वेळेला लेखकाच्या कल्पनेमधून समाजातील समाजाचे प्रबोधन घडते समाजातील विशिष्ट कल्पनांना विशिष्ट कल्पनांमधून उत्तरं मिळत जातात काही लेखक जे ज्यांना किंवा काही विचारवंत जे द्रष्टे म्हणले जातात ज्यांना पूर्व खूप दूरदृष्टी असते अशा या दूरदृष्टी असलेल्या लोकां अशा दूरदृष्टी असलेल्या लोकांची या ते जे लिहितात ते वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडानंतरसुद्धा ते तितक्याच जिवंतपणे असतं काळानुसार काही प्रश्न बदलतात त्याचं स्वरूप बदलतं पण प्रश्न तेच राहतात प्रश्नांना दिली जाणारी उत्तरं जे असतात जी लेखकाच्या साहित्यातून येतात ती दरवेळेला असतीलच असं नाही त्यामुळे मानवाविषयीच्या भ्रामक गोष्टी लिहिता येत नाहीत असं भ्रामक तर नाहीच जे काही सत्य असेल ते आणि कल्पनेची भरारी कल्पनेचा विस्तार यामधून गोष्टी लिहिल्या जातात धन्यवाद